हां बोला हां बोला ना मॅडम हां हां हो हो दाखवेन मी तिथं आहे पंधरा हजार रुपये ड्रॅगन पॅलेस दीक्षा भूमी रामटेक गणेश टेकडी हो हो थोडं थोडं जवळ जवळ म्हणजे थोडं दूर आसपास जवळपास जवळपासचेच आहेत हे तीन तीन चार किलोमीटरचे असेल काय म्हटले एक पुरा दिवसाचं म्हणजे प्लेसचं म्हणता का किती घंटे तुम्ही फिराल ते म्हणता असं म्हण असं म्हटलं तर पूर्ण दिवसभरच लागते इकडे नाही नाही पंधरा हजार म्हटले ओके ठीक आहे हां हां ठीक आहे हो चालते हो हो ठीक आहे काय नाव आहे तुमचं हो ठीक आहे कुठे राहता तुम्ही अच्छा नागपूरमध्ये तुम अच्छा अच्छा हां तर तुम्ही मला ॲड्रेस सांगून द्या ना तुमचा ॲड्रेस प्रॉपर ॲड्रेसवर मी तुम्हाला घ्यायला येऊन जाईन तिथे तुम्ही तयार रहाल हां हां ठीक आहे सांगून द्या ना त्यांचा ॲड्रेस काय आहे

ओके हो आणि हा माझा नंबर आहे नोट करून घ्या उद्या मी येतावेळेस तुम्हाला कॉल करून येणार मी किती वाजता येणार म्हणून तुम्हाला कधी जायचं तसं पण उद्या की उद्या की परवाला तसं अच्छा ठीक आहे ओके ओके